मनात आलेले विचार किंवा एखादे आठवलेली घटना एखादा प्रसंग याविषयी विचारांची मालिका तयार होऊन त्याला एक दृश्य स्वरूप येतं आणि त्यावेळेला मी लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि हे कागदावर लिहीत असताना त्याच्यामधे अनेकदा म्हणजे काही गोष्टी अधिक व असाव्यात किंवा काही गोष्टी त्यातून कमी करता याव्यात याच्यासाठी पहिला लिहिलेला जो ड्राफ्ट किंवा खर्डा असतो तर तो वाचून त्यानंतर त्यामध्ये सुधारणा केली जाते आणि म्हणून हे लिखाण मी माझ्या जवळच्या मैत्रिणींना किंवा घरातल्या कोणी म्हणजे वाचकांना माझ्या दाखवत असते आणि मग त्यांनी वाचल्यानंतर त्याच्यामध्ये ते सल्ला देतात किंवा कोणी सांगतात की इथे हे नको आहे हे असं असावं तर त्या वेळेला त्या सुधारणा मी करत असते आणि मी स्वतःसुद्धा माझी परीक्षक म्हणून काम करत असते